हां नमस्कार अक्षय हॉटेलमध्ये फोन लागला आहे का हा दादा मी एक दहा मिनिटांपूर्वी ऑर्डर दिली होती मला त्या संदर्भात थोडं बोलायचं होतं हां मगाशी ऑर्डर दिली होती मी बटर पनीर मसाला दोन रोट्या राईस मागवलं होतं आणि दाल तडका तर त्यात मला ना ए क डेझर्ट हवा आहे मग तुमच्याकडे कोणते कोणते डेझर्ट आहेत अव्हेलेबल ते मला कळवा तुम्ही काय काय आहे तुमच्याकडे गुलाब जामून रसमलाई आणि आणि कोणते कोणते आहेत कोफ्ता मलई बरं मग ते कसं के जी वगैरे कसं काय काय आहे मग त्याची मला तुम्ही म्हणजे अजून कोणते कोणते आहेत तुमच्याकडे बरं मग गुलाबजामुन ॲवेलेबल आहेत का आपल्याकडे हा मग ते कशी वाटी आहे किंवा म्हणजे कसं पॅकेट आहे ते अच्छा मग त्यात किती किती पीस येणार एका याच्यात किंवा किती के जी घेतलं के जीमध्ये किती पीस येतात अच्छा हा आणि कसं किलो आहे म्हणाला पाचशे रुपये किलो का बरं ठीक आहे मग मला एक एक हाफ के जी गुलाबजामुन करा आणि दोन वाटी रसमलाई करा आणि आईस्क्रीम आईस्क्रीम पण करा आणि हलवा असेल तर हलवा पण करा आणि त्याचं पेमेंट तू तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल का कॅश ऑन डिलेवरी तुमच्याकडे अव्हेलेबल आहे ठीक आहे आहे ना अवेलेबल हां ठीक आहे पाठवून द्या मग ओके ठँक्यू